तुम्ही डेकोरेशनवाले बोलत आहे का आमच्याकडे गणेश चतुर्थीचा खूप मोठा प्रसंग आहे आमच्या एरियामध्ये तो उत्सव फेस्टिवल मनवणार आहे तर त्याच्यासाठी डेकोरेशन करायची आहे आम्हाला हां तर तुमच्याकडे कोणत्या कोणत्या प्रकारचे फुलं आहेत अच्छा मला तर असं स्पेसिफिक काही नाही पण मग अशी डेकोरेशन करायची आहे जी म्हणजे बघायला वगैरे छान दिसली पाहिजे आणि हा दहा दिवस आहे आमच्या इकडे गणपती तर पूर्ण दहा दिवस आम्हाला लागणार आहे तुमचं तुमचे डेकोरेशन तशा प्रकारे कराल आणि काय किराया वगैरे आहे ते सांगून द्याल अच्छा अच्छा ठीक आहे ना तर हो हो चालेल ना तुम्ही एका दिवसाचा किराया किती घ्याल त्याचं अच्छा बरं ठीक आहे काही कमी नाही होणार का कारण दहा दिवस तुमचे डेकोरेशन राहणार आहे आमच्याकडे बरं ठीक आहे ना आणि दहा दिवस पूजेला पण मला फुलं लागतील डेली आणि ते फ्रेश फुलं आहेत का तुम आहेत का तुमच्याकडे अव्हेलेबल अच्छा ठीक आहे आणि त्याच्यासोबत हार पण रोजचे एक किलो फूल आणि त्याच्यासोबत एक हार

उद्यासाठी मला गुलाबाचे आणि त्यात जास्तीत जास्त झेंडूचे फुलं पाठवाल आणि त्याच्यासोबत गुलाबाचे फुलं ते कमी राहिले तरी चालून जाईल पण तुम्ही ट्राय कराल की जास्त गुल झेंडूचे फुलं पाठवाल मला डेली द्याल तुम्ही एक किलो

आणि माझा ॲड्रेस आहे कमाल चौक कमाल चौकच्यासमोर वैशालीनगर

तुम्ही डिलिवरी करून द्याल ना आणि मी त्यांना कॅश ऑन पेमेंट पण देऊन देईल जसं डिलिवरी घरी येईल हो ठीक आहे हो हो ठीक आहे तुम्ही याल तर मला कॉल करून द्याल ठीक आहे